पूजा करताना मी बौद्ध पद्धतीनं बौद्ध पद्धतीच्या सांस्कृतिक पद्धतीनं पालन करतो ज्यामध्ये आम्ही तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर गुडघ्यावरती बसून पंच पंचांग प्रमा प्रणाम करतो ज्याने ज्यामध्ये दोन पायाचे गुडघे समोर हात ठेवून आणि डोकं हे जमिनीला लावून आम्ही प्रणाम करतो यामध्ये त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करतो ज्यामध्ये दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचा तृष्णा ठेवणार नाही ज्यामध्ये आम्ही कुठलाही गैरव्यवहार करणार नाही ज्यामध्ये प्राण्यांची हत्या करणार नाही मद्यपान करणार नाही अशा गोष्टींचा त्यात समावेश असतो तर ह्या पद्धतीने आम्ही पूजेचे पालन करतो